बुलढाणा जिल्ह्यातील तापमान थंड आहे इथे उन्हाळा पावसाळा हिवाळा पण चांगला अनुभवला आहे आणि तो अनुभव खूप छान होता इथे पावसाळ्यात खूप पाऊस पडतो उन्हाळ्यात पण थोडं तापमान असते पण तप तापते आणि हिवाळ्यात थंडी असते बुलढाणा जिल्ह्यातील तापमान थंड हवेचे ठिकाण आहे बुलढाणा जिल्हा इथे पा पाऊस पण भरपूर पडतो